राज्यात आरोग्य सेवा पवणारे खूप सारे साधन व्यवस्थेत आहे जसं की शासकीय रुग्णालय इथं दोन दोन किंवा पाच रुपयाच्या चिठ्ठीमध्ये आपलं हजार ते दोन हजार रुपयाचं मेडिकल आपण तिथे घेऊ शकतो जसं की आयुष्मान भारत यापासूनही खूप साऱ्या खूप साऱ्या म्हणजे गरीब लोकांनाही परवडणारं हे एक हॉस् गरिबांचं हॉस्पिटल म्हटलं तरी चालेल